खेळातील जर यश अपयश येत असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला यश मिळत असेल खेळामध्ये तर तुम्हाला पुढचे खेळ खे खेळण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळतं तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडंस तो तुमच्या आतमध्ये असतो की कोण तुम्ही कोणताही तुम्ही आता पाठीमागचा खेळ जिंकलेला आहात तुम्हाला यश मिळाले आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही कोणता समोरची जी खेळ असतो किंवा कोणती स्पर्धा असते ते तु तुम्ही ती जिंकण्यास तुम्हाला आतमधला एक कॉन्फिडंस तुमचा तुम्हाला बोलतो की नाही काही पण जीतू शकतो तू आणि प्रयत्न कर याच्यासाठी आणि याच्यामध्ये चांगले तो तुझं जेवढा पण तुझा प्र परफॉर्मेंस आहे तो चांगला दे आणि त्याचमुळे आपण काय करतो तर चांगला हे करतो आणि तोच एक यशाचा फळ म्हणून आपल्याला ते भेटत असतं आणि अपयश अपयश हे ही अपयश पण आलंच पाहिजे कारण की अपयश जर नाही आलं अपयश जरी येत नाही आहे तर असं आहे की तुमच्यामध्ये जी क कमीच तुम्हाला दिसणार नाही काही तुमच्यामध्ये कमी आहे काय तुम्हाला तुमच्यामध्ये अजून वाढवायचं आहे ते तुम्हाला दिसणार नाही म्हणून अपयश आलं तरी ते चांगलं बोलायचं आणि यश आलं तरी ते चांगलं बो बोलायचं या दोघांना सेम करू सोबत राहून चालायचं